मला महाभारत नावाचे एक पुस्तक आवडते महाभारतामध्ये जवळपास शंभर कौरव आणि पाच पांडव होते पाच पांडव त्याच्यानंतर पाच पांडवमध्ये अर्जुन होता अर्जुन भीम भीम होते अर्जुन जे होते ते युद्धामध्ये त्यांचे जे घोडेस्वार होते कृष्ण ते आवडतात मला आणि त्या त्या गोष्ट तो व्यक्ती म्हणजे व्यक्ती म्हटल्यापेक्षा देव किंवा बाकीच्या भानगडी असतील की कृष्ण कृष्ण अशी एक व्यक्ती आहे की जी व्यक्ती शांततेचं आणि शांततेत केलेलं किंवा एक त्यांना पूर्वकल्पना किंवा त्यांचे जे कार्य होते त्या कार्यामध्ये त्यांनी जेवढेबी म्हणजे जेवढेबी वेगवेगळे काम केलेले असतील जवळपास कितीतरी राक्षसांनी त्यांना त्यांनी मारलेले आहे आणि त्यांचं गो एक गोष्ट आहे की शांततेचं ते भरपूर एक प्रतीक आहे की त्यांनी शांत राहूनही त्यांनी चांगले कामं केले आहेत त्यांची एक गोष्ट म्हणजे ते त्यांना बासुरी वाज म्हणजे वादनाचा बासुरी वाजवण्याचा त्याच्यानंतर शांततेत एकदम म्हणजे कधीही न राग येलेला आलेला म्हणजे एक जो व्य व्यावसायिक असतो तो व्यावसायिक किचा पूर्ण म्हणजे गोष्टी ज्या होत्या त्या गोष्टी त्या कृष्णामध्ये होत्या आणि ते शिकण्यासारखं आहे आणि कृष्णाच कसं आहे एक नी कृष्ण असा व्यक्ती होता की ज्या व्यक्तीने अर्जुनाच्या ह्याच्यावरती बसून म्हणजे अर्जुनाच्या घोडं म्हणजे एक त्यांचं जे युद्धाचं हे होतं एक वाहन होतं त्या वाहनात बसून जो जोपर्यंत ते त्या हिच्यामध्ये होते वाहनामध्ये बसलेले होते म्हणजे घोडागाडीमध्ये बसलेले होते त्या पूर्ण युद्ध होऊपर्यंत ते कधी तुटले नाहीत पण ते जवळपास शंभर टक्के तुटलेलं होतं पण जेव्हा ते युद्ध संपलं आणि युद्धातून जेव्हा अर्जुन खाली उतरले त्याच्यानंतर कृष्ण उतरले तेव्हा ते तुटून गेले म्हणजे ह्याचा म्हणायचा अर्थ असा होता की ही बी त्यांची एक चमत्कारिक गोष्ट होती आणि अशी गोष्ट होती की जी आतापर्यंत कुणी पाहिलेली नसेल किंवा पाहिलीबी असली तरी ती अशी होणे शक्य नाही